हॅलो मॅम हॅलो मॅम आमचं साड्याचं शोरूम आहे तर आमच्या इथे लग्नाचा बस्ता त्या पुन्हा साड्या लग्नासाठी कार्यक्रमासाठी पुन्हा डिझायनर साड्या संक्रांती स्पेशल अशा साड्या खूप खूप व्हरायटीच्या साड्या भेटतात लग्नामध्ये तुम्ही जे बस्ता बांधता ना तर आमच्याकडे एकदम रिजनेबल प्राईजच्या साड्या तुम्हाला भेटून जाईल मॅडम हां हां हां आमच्या इथं भरपूर व्हरायटी आहे मॅडम तुम्हाला पैठणी कांजीवरम पट्टू आंध्रा पॅटर्न पुन्हा धोती सलवार घागरा प्लाजो तुम्हाला प्रत्येक व्हरायटीची भेटेल ओढणीसुद्धा आहे रेट बघा आता हजारपासून सुरू आहे आता तुम्हाला हजारपासून ते पाच हजारपर्यंतची ती पण तुम्हाला जी आवडेल पण कपड्यामध्ये म्हणजे फरक येईल मॅडम पाचची एवढी स्मूथ येईल तर चारची थोडी कमी तीनची थोडी कमी हजारची थोडी कमी आणि आता श्रावण सेल पण सुरू होणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला तर सेलमध्ये तुम्हाला छान प्राईजमध्ये भेटेल आमचं दुकान बघा खाली ते मोंड्याजवळ आहे बघा

तुम्हाला तुम्ही एकदा भेट द्या मॅडम म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कशा प्रकारच्या साड्या घ्यायच्या आणि बस्ता म्हणजे सा लग्नाचा बस्ता ही स्वस्त देऊ आम्ही देतो देतो चेंज करतो फक्त लेबल काढू नका आणि घडी मोडू नका म्हणजे व्यवस्थित काही डाग लागू देऊ नका आणि चेंज टाईम थोडासा वेगळा आहे मॅडम म्हणजे आम्ही टाईम ठेवला आहे दोन ते पाचपर्यंत त्याच्यामध्ये केव्हा पण येऊन जा नाही नाही चालते चालते नक्की मॅडम कारण गिऱ्हायकाची खुशी तीच आमची खुशी आहे ना आम्ही तुम्हाला साड्या खूप छान पद्धतीत देऊ तुम्ही कसं आहे गिऱ्हायक म्हटल्यावर आम्हालाही पाहावं लागते ना असं काही नाही मॅडम हो नक्की नक्की या मॅडम नक्की या तुमचं स्वागत आहे हो चालते चालते ॲड्रेस पाठवते हो मी व्हॉट्सअपवर तुम्हाला ॲड पण करते म्हणजे कसं आहे कधी ऑनलाईन साड्या जर असेल ना तर तुम्हाला मी त्याच्यामध्ये ॲड करते आवडलं तर घेऊ शकता तुम्ही हॅलो हॅलो

मॅडम तुमचा आवाज येत नाही आहे हां बोला बोला आम्ही बघा आम्ही सुरत सुरतहून घेतो मॅडम तर तुम्ही एकदा या मॅडम आ आमच्या दुकानावर ओके थँक्यू